शिक्षकांनी शाळांमध्ये खास करून संस्कार मुलांना घालावेत हे मला वाटतं संस्कारामध्ये मुलांनी बोलताना अभद्र शब्द वापरू नये मोठ्यांशी कसं बोलावं आदराने कसं वागावं या सगळ्या गोष्टी शिक्षकांनी शिकाव्या शिकवाव्या असं माझं मत आहे पालक तर घरी शिकवतातच पण शाळेत गेल्यानंतर मुलं काय करतात कसं वागतात याबद्दल पालकांना माहीत नसतं तिथे शिक्षक त्यांचे पालक असतात माझ्या मताप्रमाणे तर संस्कार हा भाग श शाळेमध्ये असायला हवा तसंच सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा शाळेमध्ये राबवले जावे तसेच काही साहित्यिक कार्यक्रम खेळकूद या संबंधित आणि स्पर्धात्मक परीक्षेचं मार्गदर्शन या संदर्भात सर्व गोष्टी शिकवल्या जाव्या मला असं वाटतं फक्त फक्त पुस्तकी ज्ञान घेतल्यानं कोणी हुशार होत नसतं तर हुशार होण्यासाठी ज्या काही पैलूंची गरज असते म्हणजे वैयक्तिक व्यक्तिमत्व जर विकास करायचा असेल तर त्यासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक असतात त्या शाळांमध्ये शिकवल्या जाव्या पालकांना एवढ्या गोष्टीचं नॉलेज नसतं किंवा ते घरी एवढ्या गोष्टी शिकवू शकत नाही शाळांमध्ये आजकाल विद्यार्थी जास्त वेळ घालवतात आणि तिथे जास्त चांगल्या प्रकारे संस्कार घडू शकतात मला असं वाटते तर ह्या सर्व गोष्टी तिथे घडवायला हव्या सध्या असं होत आहे की काही शाळांमध्ये मी कुठल्याही शाळेचा उल्लेख न करता बोलते काही शाळांमध्ये शिक्षण कमी आणि रिकामा वेळ जास्त घालवला जातो शाळा कमी सुट्ट्या जास्त म्हणजे हा प्रकार माझ्या लक्षात आला आहे ज्या गोष्टीबद्दल मला आक्षेप आहे मनात येईल तेव्हा सुट्ट्या द्यायच्या मनात येईल तेव्हा शाळेच्या वेळा बदलवायच्या यामुळे पालकांनाही त्रास होतो तर ह्या गोष्टींचं काटेकोरपणे पालन करावं